मी दहा दिवसांपूर्वी सॅमसंगचा तीनशे साठ लिटरचा फ्रिज घेतला होता भरपूर चांगली कॉलिटी आहे कूलिंग फास्ट होतं त्याच्या आतमध्ये जे ग्लासेस लावलेत कंपार्टमेंट्स ते पण टफन ग्लासचे आहेत आणि आणि बॉटल ठेवायचे रॅक्सपण चांगले आहेत फ्रीजर वेगळा दिलेला आहे तर त्यामुळे आणि तो भरपूर चांगलापण आहे स्पेस बऱ्यापैकी आहे थंड चांगल्या प्रमाणात होतं आइस ट्रेपण दोन दिलेत आईस ट्रेची क्वालिटीपण चांगली आहे आणि ओव्हरऑल असं वाटतं की त्याचं बिलपण भरपूर कमी येईल कारण तेवढा आवाज करत नाही आणि पॅकेज म्हणजे दरवाजा लावल्यावर पूर्णपणे पॅक होतं भरपूर चांगला फ्रिज आहे थँक्यू